आमच्या वर्ध्यामध्ये सर्वात प्रसिद्ध म्हणजे सेवाग्रामचा आश्रम गांधीजी इथे काही दिवस राहिले त्यामुळे त्या आश्रमाला फारच महत्त्व आहे पुष्कळ लोकं त्या आश्रमाला भेटी द्यायला येतात निर्न मोठे मोठे नेते आमदार खासदार मंत्री सगळे अगदी भारतातून सर्व लोकं त्या आश्रमाला भेट द्यायला नेहमी येतात तेथे नेहमी श सकाळ संध्याकाळी छान प्रार्थना असते प्रार्थनेला हजेरी लावतात तसंच विनोबाजीचा परमधाम आश्रम आहे तिथे विनोबाजींनी प भोजन चळवळी वर्धे जिल्ह्यातूनच सुरू केली त्यामुळे त्या आश्रमाला खूप महत्त्व आहे तिथे पण सामूहिक निर्मला देशपांडेसारख्या मह महान लेखिका तिथे राहून गेलेल्या आहेत आणि त्याच्यानंतर इथे वर्धेत लक्ष्मीनारायण मंदिर आहे ते फार पुरातन काळापासून आहे पहिले एकच मंदिर इतकं प्रसिद्ध होतं तिथून लग्नासाठी साहित्य मिळणं या लोकांना मदत करणं तेथे निरनिराळ्या भाषा स्पर्धा नेहमी आयोजित केले जातात आणि तसंच इथे एक गणपतीचं मंदिर आहे ते पण खूप प्र प्राचीन मंदिर आहे तसंच केळझरला एक मंदिर आहे ते विदर्भातील अष्टविनायकापैकी एक गणलं जातं आणि वर्धेला बौद्धस्तूप आहे तो पण खूप पाहण्यासारखा आहे तिथलं वातावरण अतिशय शांत आणि पवित्र आहे तसंच गीताई मंदिर आहे या गीताई मंदिरात मूर्त्या नसून सर्व ठिकाणी श्लोक लिहिलेले आहेत आणि ते श्लोक आपण जर वाचले तर आपल्याला खरंच म्हणजे नाही आपण जरी ग्रम गीताई वाचली विनोबाची तरी त्या श्लोकावरून कळते आणि इथे त्या आश्रमातर्फे गीताई पठण स्पर्धासुद्धा घेतली जाते